नमस्कार सर आय टी आयमधून बोलत आहे ना हां मला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल जरा माहिती हवी होती तुमचे कोर्सेस अवेलेबल आहे तर असं दिसत आहे हां मग त्यामध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत म्हणजे आता बदलत आहे ना सगळं त्या मग स्वतःचा व्यवसाय वगैरे करण्यासाठी काय कोणते कोर्सेस आहेत तिथं अभ्यासक्रम शिकवत आहेत तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स होता असं मी ऐकलं होतं

हो हो मला ॲक्च्युली घ्यायचं होतं ॲडमिशन पण त्याबद्दलच जरा माहिती कम अपुरी होती त्या म्हणलं विचारू एकदा

किती कालावधी किती असतो त्या कोर्सचा आणि फीज वगैरे काय असतात का अच्छा हा हो हो ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे मी ॲक्च्युअली जॉब पण करत होते पण आता स्वतःचं कायतरी करायचं आहे त्यामुळं हा व्यवसायासंबंधी असणारे वगैरे जे काही अभ्यासक्रम शिकवतात हो हो आर्टमध्ये आहे तसं माझं म्हणजे एवढं जास्त नाही आहे या त्यामध्ये इंटरेस्ट पण आहे क्राफ्टिंग वगैरे होतं माझ्याकडून नाही मला ॲक्च्युअली ब्युटी पार्लरबद्दलच विचारायचं होतं हस्तकलांमध्ये पण चालेल पण एवढं नाही म्हणजे कोण आहेत का तिथं अभ्यासक्रम चालू

हो हो चालेल कधी ओपन असते ऑफिस हा ठीक आहे ठीक चालेल मग उद्या उद्या किंवा सोमवारी असं येऊन जाईन मी मग कॉलेजमध्ये हा तिथं कुणाला भेटायचं म्हणजे सर वगैरे कोण असतील पाटील सर का ओके ओके चालेल चाल ठीक आहे अकरा ते पाच ओके हा ठीक आहे चालेल मी येऊन जाईन मग भेटून हो हो हा थँक्यू हा आभारी आहे हा